गाण्याच्या सादरीकरणासाठी किंवा ध्वनि मुद्रणासाठी मी आधी गाणं नीट समजून घेते शब्द सूर लय याचा अभ्यास करते आणि नियमित रियाज करून आवाजाला देखील तयार ठेवते ध्वनि मुद्रणासाठी विशेषतः आवाजाचा टोन स्पष्ट उच्चार आणि मा मायक्रोफोनचा वापर करते लक्ष लक्ष केंद्रित करते त्याच्यावर आणि गाणं सादर करताना भावनांची अभिव्यक्ती फ्रेझिंग आणि श्वसन यांचं समतोल राखते आत्म तसंच आत्मविश्वास वाढवण्यासाठी मानसिक तयारी देखील करते आणि या सगळ्या तयारीनंतर माझं गाणं अतिशय आत्मविश्वासाने सादर करते